आधुनिक काळात कुटुंबातील स्त्री आणि पुरुषांच्या भूमिका मोठ्या प्रमाणात बदलत चालल्या आहेत पूर्वी पारंपारिक भारतीय कुटुंबत पद्धतीत पुरुषा कुटुंबात कमावता निर्णय घेणारा आणि स्त्री ही घर सांभाळणारी मुलांची देखभाल करणारी अशी विशिष्ट भूमिकेत असायची परंतु शिक्षण उद्योग तंत्रज्ञान महिलांच्या सबलीकरणाचे विविध उपक्रम आणि सामाजिक जागृतीमुळे या भूमिका आता अधिक लवचिक आणि समानतेच्या दिशेने विकसित होत आहेत पुरुषांची भूमिका आधुनिक काळातील पुरुष फक्त आर्थिक जबाबदारीपर्यंत मर्यादित राहिलेलं नाही आता घरातील कामाांमध्ये मुलांच्या संगोपनात आणि कौटुंबिक निर्णयामध्ये अधिक सहभाग घेत आहे तर स्त्रियांची भूमिका आधुनिक काळात सर्वात मोठ्या प्रमाणावर बदलती हा आहे शिक्षण नोकरी उद्योजकता राजकारण विज्ञान तंत्रज्ञान कला अशे विविध क्षेत्रांमध्ये स्त्रिया आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहे